हरि ओम ट्रॅव्हलवाले राज पाटीलसाहेब बोलतात ना अहो तो मी राजू बोलतो आता मी औरंगाबादहून तुमच्या गाडीमधे आलेलो होतो तर काय प्रॉब्लेम झाला की माझी एक बॅग तुमच्या गाडीमध्येच विसरून राहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या बॅगमध्येमाझा मोबाईलही होता आणि पाकीटही होतं ते दोन्ही चुकून त्या बॅगेत राहिले आणि बॅग तुमच्या गाडीत तशीच राहिली तर त्या त्याच्यानं माझा सगळा प्रॉब्लेम झाला राव तर तुम्ही एक काम करा ती गाडी कुठं आहे गाडी जर असेल तर मी येऊ तिकडं का आणू पाठवून द्या लावता ड्रायव्हरला काय गाडी बाहेर गेली का हो अर्र् प्राब्लेम झाला मग तर बरं ड्रायव्हरना सांगा की बुवा ती जी बॅग आहे ती बॅग व्यवस्थित ठेवा आणि किती वाजेपर्यन्त परत येणार आहेत अच्छा दुपारहून येणारे आहेत का परत ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही मी दुपारहून येतो तुमच्या ऑफीसवर आणि तुमच्या ड्रायव्हरला ती गाडीतली बॅग घेऊन व्यवस्थित ठेवून दे म्हणावं मी आलो की ती बॅग घेऊन जाईन आणि जे काय लागत असेल त्याला ते देऊन टाका तुम्ही व्यवस्थित आणि मी मग दुपार एक च् किती दोन वाजता येऊ का चार वाजेपपर्यन्त येईल चार वाजता येईल का बरं ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही मी चार वाजता येऊन जातो पण ती तेवढी बॅग तुमची थोडीशी व्यवस्थित ठेवून द्यायला याचं सांगा कारण ते त्यात माझं महत्वाचं माझा मोबाईल आहे आणि पाकीट आहे आणि त्यामध्ये काही माझे काही पैसे असले त्यानं थोडंसं ती बॅग पाकीट जे आहे ते पाकीट व्यवस्थित तुझ्याकडे ठेव म्हणावं कुठं काय दुसरीकडे काय ठेवू नको